नागपूर जिल्ह्यात साजरे होणारे मुख्य सांस्कृतिक उत्सव दिवाळी होळी चौदा एप्रिल पोळा बुद्ध जयंती जेव्हा दिवाळीची गोष्टी केला तर जेव्हा जय श्री राम भगवान होते येथे वनवास काटून आलेले होते त्याच्या विषयावर ते दिवाळी साजरी करतात आणि जेव्हा होळी होती होळीमध्ये ते एक होलिका नावाची एक महिला होती तिला जळवला होता ते कारण की त्याच्यासाठी ते होळी मनवतात आणि जेव्हा पोळा रहातात तिकडे मारवड बडग्याला पेटवतात कारण की ते बुराईचा प्रतीक आहे आणि चौदा एप्रिल रहाते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्म तिथी रहाते त्या त्या विषयावर चौदा एप्रिल साजरी करतात आणि बुद्ध जयंतीला तथागत गौतम बुद्धांचा जन्मदिन येते